मी पुस्तके ग ग गणेश गणेश ड डोके ह्यांचं स्टे स्टेशनरीचं पुस्तकाचं दुकान आहे द दुकान आहे त्यांच्या त्यांच्या कडून मी पु पुस्तकं वगैरे घ घेत असतो त्यांची ग्रंथालयं पण आहे आणि तिथे प्राचीन प्र प्र प्राचीन पुस्तकं पण भेटतात तिथून मी पुस्तकं घेत राहतो आणि तिथून आम्ही पुस्तके वाचत घेत राहतो एकदम भू भूगोल भूगोलाचे पुस्तकं सर्व नकाशेसहित ते भेटत असतात इतिहासाचे पुस्तकं पण इतिहास सर्व प्राचीन इतिहास प्राचीन इतिहास सर्वात प प एकदम एकदम एकदम प पूर्वीचा प्राचीन इतिहास त्याच्यामध्ये त्याची चर्चा केलेली आहे आणि चर्चा करत असताना प प्राचीन इतिहासाची चर्चा पण होत असते म्हणजे आम्ही तिथूनच खरेदी करत असतो मी पुस्तके वगैरे तिथूनच स खरेदी करत असतो आणि मला तिथूनच खरेदी करायला आवडते